हो माझे नाव आहे आकाश बाळासाहेब खरात मला मराठी बोलताना किंवा लिहिताना मला काय कधी कधी तरी अडचणी येत राहतात म्हणजे जसे की मोठ्ठा शब्द जसे की एक प पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उच्चार प दुसरा उच्चार पहिली मात्रा दुसरी मात्रा ही असले काही शब्द आहेत ना जसे की प्र प्रामाणिकपणा असा शब्द आहे ना तो बोलताना आपल्याला उच्चार लवकर होत नाही नंतर आपला एक दुसरा एक शब्द असा असतो की तो मोठ्ठा असतो पण आपल्याला उच्चार तोंडातनं बाहेरच निघत नाहीत जसं की परदेशी ही शब्द जर आपल्याला वेळ लागतो शिकायला अन त्यांचा उच्चार बाहेर निघताना नंतर त्यांचा जसं की ऋषीमुनी हे शब्द लिहिताना आपल्याला ऋ लिहिताना आणि आपल्या तोंडातून शब्द निघताना हा दोनही वेगवेगळे शब्द वाटतात आपल्याला पण लिहिताना शब्द ऋषिमुनी लिहाय लागतो तेव्हा हा शब्दाचा उच्चार आणि दोन्हीचा अर्थ एकच होतो ना पण आम्हाला अडचणी येत राहतात पण त्याच्यावर बी निवारण करावं लागणार मग त्यात ऐकण्याची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे नंतर आपला ऐकण्याची बी कॅपेसिटीबी चांगली पाहिजे व आपण मराठी शब्द असे एक आहे की जी बोलतो ते लिहिता नसतंय जी बोल लिहिता येते त्याला वाचता येत नसते जशी मराठी भाषा तशी आहे ज्याला समजते तो टॉप क्लास जातो ज्याला समजत नाही तो पूर्णपणे खाली राहत असतो त्यासाठी मराठी भाषा ही एक नंबर भाषा आहे मी मराठी माणूस आहे म्हणून मला गर्व आहे जय हिंद